मी फ्लिपकार्डवरून मी हे स्पीकर मागवला आहे तो स्पीकर खूप छान आहे त्याचा आवाज वगैरे इतका सुंदर आहे खूप मस्त येतो आवाज आम्ही कुठे बाहेरगावी वगैरे गेलो फिरायला वगैरे गेलो की मी स्पीकर सोबत घेऊन जाते त्या स्पीकरचे म्हणजे क्वालिटी खूप छान आहे म मी घेतला त्यावेळेला माझ्या भावाने सुद्धा विचारले की ताई तू स्पीकर कुठून घेतला मला पण बोलवायचा होता मग मी लगेच तो ऑर्डर केला त्याला पण दिला त्याचा कलर वगैरे खूप छान आहे त्याला मी म्हटलं म्हटलं अरे माझा आणि तुझा एक सेम सारखा झालेला आहे म्हटलं स्पीकर खूप सुंदर आवाज येतो त्याचा खूप आवडतो तो मला पण माझ्या मुलांना पण खूप आवडतो अगदी ते पण म माझे मुलीनी सुद्धा मला मागवला आई तू जिथून घेतला म्हणे तिथून मला पण घेऊन दे म्हणे स्पीकर कारण त्याचा आवाज वगैरे खूप मोठा आहे म्हणे असं कुठे बाहेरगावी गेलं की असं खूप छान वाटते म्हणे त्याचा आवाज ऐकून काही काही गाड्यांमध्ये स्पीकर नसतात काहीच नसते त्याच्यामुळे कसं मग मी सोबतच घेऊन जाते कुठे पण जायचं असलं की तो स्पीकर सोबत असला की मला खूप छान वाटते तो स्पीकर